जर पुस्तक माझ्या आवडीचं असेल किंवा एखादा आवडता विषय असेल तर ते पुस्तक पूर्ण करण्यासाठी मला तीन दिवस लागतात पण समजा एखादं पुस्तक वाचता वाचता माझी आवड कमी झाली किंवा आवड आहे ती निर्माण नाही झाली तर मला ते पुस्तक पूर्ण करण्यासाठी एक आठवडासुद्धा लागू शकते तर पुस्तक वाचताना जर माझ्या आवडीचं पुस्तक असेल तर मी सलग चार ताससुद्धा वाचू शकते पण तेच जर आवडीचं नसेल तर मी दोन तास किंवा एक तास आहे इतकं पुष्कळसंच मी टाईम आहे ते पुस्तक वाचताना मी देऊ शकते आमच्याकडे सकाळ हे पेपर आहेत तेच रोज येत असतं तर त्या पुस्तकात त्या पेपरमध्येसुद्धा सप्तरंग आणि स्मार्ट सोबती हे दोन लेक असतात तर ह्या दोन लेक आहेत ते मला वाचायला खूप आवडतं